हो सर नमस्कार माझ्या नातवासाठी आपल्या शाळेत ॲडमिशन घ्यायची आहे मराठी मिडियम कारण कारण काय माझं सुद्धा शिक्षण म्हणजे अगदी पासष्ट सहासष्ट सालातली वगैरे गोष्ट ह्याच शाळेत झालेलं आहे पहिली पाच वर्षं हो आणि आम्ही विचार केला की का हल्ली सगळेजण इंग्लिश मिडियमध्ये जात आहेत सगळे त्यापेक्षा मराठी माध्यमातून गेलं तर त्याला लवकर विषय समजतील वेळ कमी लागेल त्याला अभ्यासावरती आणि इतरही त्याला ॲक्टिव्हिटीज म्हणजे जे काही शारीरिक आणि ऐ असतील त्याच्यावरती भर द्यावं लागेल तर मला फक्त आता विचारायचं एवढंच आहे की आपल्या इथे जे आपण आम्ही ॲडमिशन म्हणजे घेणार आहोत तिथे तर शाळेच्या व्यतिरिक्त आपल्या शाळेमध्ये आणखी काय ॲक्टिव्हिटीज किंवा खेळ किंवा सांस्कृतिक असं चालतात हल्ली कारण मला कल्पना नाही म्हणून

हो गरजेच पण आहे बरोबर आहे अगदी बरोबर

होय होय अरे वा

उपक्रम अच्छा

हो मी मी ऐकलं होतं दोन काहीतरी राज्यस्तरावरती वगैरे सुद्धा त्यांची निवड झालेली आहे शाळेचे विद्यार्थी होते हे मी ऐकलेलं होतं होय होय

तर म्हणजे थोडक्यात काय ज्याला ज्या मुलाला जी आवड असेल एक किंवा दोन खेळामध्ये तो तिकडे विविध खेळ असल्यामुळे आकर्षित किंवा तो तिथे रस घेईल कारण ते पण उत्तम आहे अहो नाही मी बघितलेलं आहे म्हणूनच मी ह्या शाळेची निवड अशासाठी केली की हल्ली मैदानं मिळत नाहीत आणि तुमच्या शाळेचं फक्त विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे त्याचा विनियोग विद्यार्थीच घेऊ शकतील फार महत्त्वाचं आहे

हां हां हां हो म्हणजे ते वय थोडंसं त्यांना त्या दृष्टीने असल्यामुळे ते तो वयोगट योग्य आहे असं मला वाटतं

हो समज आली पहिजे हो

ना आणि हे आता जे सरकार आहे ते सुद्धा त्या दृष्टीनी फार मदत करणं की उदयोन्मुख जे उद्योगपती आहेत किंवा व्यावसायिक त्यांच्यासाठी भर देत आहेत नुसत्या नोकऱ्या न करता हो हो हो हो त्याला सुरवात होते बदल हे काही कालांतराने दिसतात तुम्हाला पण ते बरोबर आहे अगदी बरोबर आहे

सर आता तुम्ही संस्कृती हां संस्कृती म्हणाल मी एक मिनिट विचारतो मला एक सहज आठवलं संस्कृत विषय पूर्णपणे शिकवला जातो की नाही आता शाळेत का अर्धा पन्नास मार्क किंवा काय शंभर मार्काचा होतो की नाही

हो पूर्वीचा जसा आहे

नाही म्हणजे संस्कृतची तोंड ओळख तरी त्यांना होते असं

वा म्हणजे विद्यार्थी बोलतात म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि त्याच्यावरचं हे एक असणार तेव्हाच ते विद्यार्थी बोलणार हां हो बरोबर घरी ते बोलणार म्हटल्यावर पालकही ऐकतात हो हो नाही घरी पण तो मला काय म्हणायचं आहे घरी पण तो प्रॅक्टिस केली असल्यामुळे आईवडिलांच्या पण कानी पडतं चांगला उपक्रम आहे स्तुत्य उपक्रम आहे हो म्हणूनच हो हो हो छान आहे बरं आता का नाही आवश्यक आहे हे हे पटलं आहे म्हणून तर मी आलो हरकत नाही आता मला फक्त असं आहे मला वाटतं तुमचं ऑनलाईन आणि ऑफलाईन ॲडमिशनसाठी दोन्ही ओपन आहेत असं मला एक माझा मित्र म्हणाला फॉम फॉम म्हणजे ॲप्लिकेशन परंतु मला असं वाटतं की मी एखाद वळेस ऑफलाईनसाठी म्हणजे जर फॉर्म मला घ्यायचं तर कार्यालयीन वेळ आपल्या म्हणजे काय असतील

बरोबर आहे अगदी

हो हो बरं बरं बरं हो सबमिट करायला हो हो शाळेला

बरं बरं बरं मुद्दाम ठेवलं आहे कळलंं ते पालकांना सुट्ट्या असतात म्हणून हो

हो त्यामुळे काय होतं तसंच झालेलं आहे कोणाला अगदी ऐंशी टक्के म्हणालात ना तुम्ही हे खूप झालं कारण त्या तो घेतो आहे कायतरी करतो म्हणून मी पण जाणं हा पण त्याच्याच एक भाग असतो वर्गामध्ये बोलणं होतं मुलांचं बरोबर आहे त्यामुळे कोणावर कंपल्शन नाही आहे असंही म्हणालं जातं पण शेवटी होणार तर फायदाच होणार ना नुकसान तर नाही होणार त्याने हो हो हो होय होय होय मलाही यायला आवडेल आपली जुनी शाळेमध्ये नवीन इमारत झालेली ती बघून थोडंसं बरं वाटतं हो तर मी उद्याच येणार आहे आणि जर तुम्ही फ्री असाल तर एखाद मिनटं तुम्हाला हाय हॅलो म्हणजे क करून जाईन तोंड ओळख नक्की सर

चालेल मी अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास असा येईन आवरून वगैरे म्हणजे ओके सर खूप खूप छान माहिती दिलीत तुम्ही आम्हाला आणि बरंच शंकांचं निराकरण केलंंत त्याबद्दल धन्यवाद उद्या बहुतेक भेटूच आपण ओके हो हो हो हो हो हो तो त्याची प्रिंटआउट नाही त्याची प्रिंटउट पण आणतो एक होय होय होय

हो हो ते ते बघितलेलं आहे आम्ही तसं बघितलेलं आहे त्यामुळे तो प्रश्न नाही आहे चालेल चालेल ओके धन्यवाद धन्यवाद ओके धन्यवाद थँक्यू बाय